आमच्या परिसरामध्ये बऱ्या बरेच हस्तकला आहेत त्यामध्ये एक रेशिम्स आहेत ते जे आहे जे हिमरू आणि मशरूसारख्या कापडापासून बनवले जातात तर ते बनवून ते बनवण्यासाठी बरेच कलाकार माहीर आहेत त्यानंतर वारली चित्रांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे आमचं जे परिसर आहे तो आणि जे बऱ्याच महिला ज्या आहेत त्या अशा चित्रांमध्ये गुंतलेल्या असतात हे म्हणजे या वारलीमध्ये पौराणिक म्हणजे ते कुठलेही पौराणिक देवांचे वगैरे चित्रण नाही करत तर ते म्हणजे समाजाचं चित्र नसतं त्याच्यामध्ये म्हणजे ते पण त्याच्यामध्ये जसं काही शिकार झाले कापणी झाली पेरणी किंवा मग नृत्य करण्यामध्ये म्हणजे व्यस्त आहेत व्यक्ती किंवा एक समुदाय असं एक प्रकार आहे वारली चित्राचा तर हे आमच्या परिसरामध्ये जे आम ह्या कला आमच्या परिसरामध्ये दिसून येतात तर ह्याच्यामध्ये काही भित्ती चित्र किंवा कापडावर किंवा कागदाच्या स्वरूपामध्ये सुद्धा हे वारली चित्र वगैरे दिसून येतात